सुरुवातीला फक्त प्राणायाम वगैरे करायचो म्हणजे शाळेमध्ये काही प्रकारचे योग शिकवले होते पण त्यानंतर कालावंत कालावधीने शाळा सुटल्यानंतर योग वगैरे सगळे बंद झालेले त्यानंतर मध्ये प्राणायाम म्हणजे रा रामदेव बाबांचे जे योगाचे व्हिडिओज किंवा न्यूज वगैरे बघून प्राणायाम मी चालू केलं नंतर हळूहळू त्याच्यामध्ये प्राणायामने जर थोडासा बदल जाणवायला लागला तर म्हटलं योगासनं केलीच पाहिजे मग त्यानंतर हळूहळू वेगवेगळ्या प्रकारची योगासनं जसं मयूरासन झालं भुजंगासन झालं शीर्षासन झालं याच्यामध्ये माझं व्य थोडा कल वाढत गेला आणि वेगवेगळ्या प्रकारचे आसनं मी रोज करतो तर अशाप्रकारे ते विकसित होत गेलं आहे